मला वायाम करन्याची खूप सव आहे पूर्वी मी वायाम करायचो नव्हतो तेव्हा माझे हात पाय कंबर आनि जेवनसुद्धा ढकायचे नाही पन आज रोजी मी धावन्या धावन्याच्या ए धावन्यामुळं मी तंदुरुस्त आनि निरोगी आहे हे मला खूप